हॅलो हॅलो नमस्ते मी इर्शान मुमिन बोलतो आहे महाराष्ट्रातून परिवहन सेवा हेपलाईन नंबर कॉल लागला आहे ना

मी वैयक्तिक वापरासाठी सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत आहात म्हणून वाहन गरजेसाठी अर्ज करण्याचे प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी परिवहन सेवा ॲपलायवर कॉल केलं आहे

अर्ज प्रक्रिया असे आहे का हो मी पोर्टरवर अप्लाय करतो त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील तरी पण मला तुम्ही मार्गदर्शन करावं हो ते आहे पण यावेळीही थोडं लोन पण भरायचे दुसरं लोन पण आहे म्हणून पोर्टल अप्लाय करतो आहे लोनसाठी थोडी आर्थिक मदतीची गरज असल्यामुळे बरं कळतं आहे सर

आणि त्याचं इंटरेस काय असेल मुद्दलवर का हो बरं तो म फॉर्म अर् ते पोर्टवर भरून त्याची कॉपी तुमच्याकडे जमा करतो हो सर किती दिवस लागेल या प्रक्रिके प्रक्रियेला सबसिडी काही हो हो धन्यवाद धन्यवाद सर